मी इतक्यातचं आपलं मॅकबुक प्रो टच स्क्रीनवाला एम वन चीपचा लॅपटॉप घेतला भरपूर चांगला लॅपटॉप आहे एकदमं प्रोसेसर एकदम फाष्ट आहे टचस्क्रीनचा एक बार दिलेला आहे तो पण भरपूर चांगला आहे म्हणजे चांगला आहे म्हणजे व्यवस्थितपणे काम करतो ॲपलची जी खासियत आहे ट्रॅकपॅड तो ट्रॅकपॅडपण मस्त आहे सर्व फंक्शन्स नीट चालतातं की पॅड मजबुतच आहे म्हणजे चांगलाच आहे असे लवकर खराब होणारा वाटत नाहिये सिल्व्हर कलरमध्ये घेतलाय मस्त दिसतोय बाहेरून लोगो जो दिलाय ॲपलचा तो पन लवकर जाणार नाही असा आहे चांगल्या क्वालिटीचा आहे गुगल वगैरे किंवा नेट इंटरनेट स्पीड तर वायफायवर असतो पन कोनतही आपन जर ॲप उघडलं व्हॉटस् ॲप किंवा एक्सेल पोवर पॉइंट वगैरे तर ते लवकर म्हणजे त्वरित उघडतं आणि एकाच वेळेस आपण दहा दहा ॲप काय पन्नास ॲप पण चालू ठेवू शकतो आणि एकदम सोप्या पद्धतीने या ॲपवरून त्या ॲपवर जाऊ शकतो त्याचे जे फंक्शन्स आहेत ते भरपूर चांगले आहेत फाष्ट आहे जे बाकीच्या लॅपटॉपवर जे काम करायला मला अर्धा तास लागत होता तेच काम याच्यावर माझं दहा ते पंधरा मिनिटात संपतं एवढा चांगला प्रॉडक्ट आहे हा फाष्ट आहे ज्याला वेळेचं महत्व आहे किंवा लवकर लवकर काम करायला आवडतं त्याने नक्कीच हा लॅपटॉप घेतला पाहिजे ॲपलचा मॅकबुक ॲपलचा कोणताही घ्या मॅकबुक प्रो प्रो घ्या मॅकबुक घ्या कोणताही घ्या कारण याच्या सर्वांचं प्रोसेसर स्पीड टच वगैरे भरपूर चांगलं काम करतं आणि फाष्ट काम करतं याची दुसरी खासियत म्हणजे समजा जर तुम्ही एखादं ॲप किंवा एखादं काहीही डाउनलोड करायला लावलंय आणि तुम्ही लॅपटॉप असचं बंद केला तरी ते बॅकग्राऊंडमध्ये ते ॲप ते डाउनलोड होत राहतं जेव्हा तुम्ही त्या तुमचा लॅपटॉप उघडून बघाल त्यावेळेस तुम्हाला ते ॲप डाउनलोड केलेलं दिसतं किंवा ऑफ म्हणजे तुम्ही ॲप बंद मं लॅपटॉप बंद केलाय तुमचा आउटलूक चालू आहे किंवा आउटलूक चालू आहे किंवा डाउनलोडिंगचं जे मी सांगितलं काहीही चालू असेल तर किंवा तुम्ही ॲप याला टाकला मॅकबुक अपडेटला टाकलयं आणि लॅपटॉप बंद केला तरी जेव्हा तुम्ही ओपन कराल जर त्या तो नेटशी कनेक्टेड असेल तर तुमचे मेल्स डाउनलोड होत राहतील म्हणजे ते थांबणार नाहीत जरी तुम्ही लॅपटॉप बंद केलेलं किंवा तुमचं जे अपडेट करायचं आहे ते पण अपडेट होतं राहील म्हणजे बंद असताना पण म्हणजे शट डाऊन न करता जर आपण असंच बंद केलं तरी ते बॅकग्राऊंडमध्ये काम करतं राहतं एवढा चांगला प्रॉडक्ट आहे हा